आपण ज्या प्रदेशामध्ये ज्या देशामध्ये आपण राहतो त्या ठिकाणी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ हे या ठिकाणी माध्यमं आहेत वृत्तपत्र बातमीपत्र वर्तमानपत्र ह्या गोष्टी या लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचं कार्य या ठिकाणी पूर्ण करतात समाजाला जे काही पाहिजे आहे जे काही अडचणी आहेत त्या या गोष्टींच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहचण्याचं काम या ठिकाणी लोकांच्या समस्यांच्या बोलण्याला जे काय अडचणी आहेत या ठिकाणी आपण त्यामार्फत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू शकतो कुठली गोष्ट चांगली आहे कुठली गोष्ट वाईट आहे देशाला काय पाहिजे आहे लोकशाहीमध्ये आपल्या ठिकाणी समाजासाठी काय करता येईल आणि समाजांच्या काय अडचणी आहे त्या सगळ्या गोष्टींच्या गोष्टींना वाचा फोडण्याचं कार्य हे या ठिकाणी आपण माध्यमामार्फत करू शकतो ज्या गोष्टींना अडचणी असतील तसंच या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टींना आपल्याला अनेक प्रकारच्या ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं जनसामान्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सरकारमा सरकारकडून पाहिजे आहेत त्या गोष्टी मिळवण्याचं काम आणि समाज कार्य करायचं करण्याचं कार्य ह्यात माध्यमांच्या माध्यमातून लोक करू शकतात जनता करू शकते आणि या लोकशाहीमध्ये फार महत्त्वाचं असं कार्य या ठिकाणी माध्यमामार्फत होतो